आमच्या इथं समुपदेश केंद्र काही नाही आहे पण पीक विमा वगैरे असं आहे ग्रामपंचायतीत सांगतात वगैरे पीक विमा काढा हे आहे नदीकडचा भाग असल्यामुळं कोरडं भाव तर काय नाही आहे पाणी भरपूर असतं फक्त पुराच्या वेळेला महापुराच्या वेळेला इथं शेतीचं नुकसान होतं महापुराच्या पाण्यानी किंवा नदीच्या पाण्यानं आमची शेतजमीन पूर्ण बुडून जात्या शेतीचं नुकसान होतं पिकांचं नुकसान होतं हेच पण कोरडवाहू नसल्यामुळं नदीकाठ असल्यामुळं बूड बुडते त्यामुळे इकडं काय शेतकऱ्यांचं आत्महत्या नसते पण त्या साईडला मुंडेनी वगैरे काहीतरी हेल्पलाईन दिलेली आहे नंबर मला काय आठवत नाही पण त्यानी हेल्पलाईन दिलेलीये मुंडेनी तिकडची शेतकरी कोरडवाहू म्हणजे दुष्काळ भाग वगैरे असतो तिथं आत्महत्या करतात तिथली हेल्पलाईन मला काय माहीत नाही नंबर पण फक्त तिने दिलेली होती आणि बरेच कुटुंबासाठी शेतकऱ्यानी खरंच आत्महत्या करू नये कायतर त्यातनं मार्ग काढावा आणि ते कुटुंबासाठी खूप त्रासदायक असतं सगळ्यांनी विचारून वगैरे ह्यातनं मार्ग काढला तरी चांगलं असतं आत्महत्या करणे हा काय पर्याय नाही आहे काहीतरी मार्ग निघतच असतो सरकारकडनं थोडी मदत घेतली पाहिजे हा उपदेश करण्याचं केंद्र काय नाही आहे पण थोडीफार माहिती वगैरे घेतली तर आपल्याला त्यातनं आपण सावरू शकतो